कोण बोलत आहे बोला हो वैष्णवी ट्रॅव्हल्स सेंटरच बोलते आहे बोला हो ठीक आहे देऊयात आम्ही आमची पूर्ण माहिती देतो आहे तुम्हाला कशाबद्दल पाहिजे म्हणजे ठीक आहे तुमच्या किती मेंबर्स आहेत म्हणजे मुलं आहेत का लहान मुलं वगैरे अच्छा ठीक आहे चालते आहे तुमची आम्ही व्यवस्था करू पूर्ण राहण्याची तुम्हाला ए सी रूम हवी की नॉन ए सी रूम हवी आता हे बघा ए सी रूमची रेंट हे जास्तच असणार आहेत आणि नॉन ए सी रेंटचे रेंट थोडीशी कमी असणार आहेत तर मग ए सी रूमचं पर म्हणजे पर रूम टू थाउजंड रुपीज असणार आहे तर नॉन ए सी रूमचे वन थाउजंड फायव हंड्रेड असतील हो ठीक आहे ती व्यवस्था मी व्यवस्थित करेन अजून ते तुमची फूडचं वगैरे काही आहे का वेगळा म्हणजे नेमकं तुम्हाला कसं म्हणजे महाराष्ट्रीयन पाहिजे की कसं जंक फूड वगैरे नंतर कशा पद्धतीचं पाहिजे ठीक आहे मग चालेल तीन दिवसासाठी मग तुमचं नाश्ता वगैरे सर्व एकत्रच ना ठीक आहे मग त्याचं आम्हाला पर पर्सन पाचशे रुपये पडतील हो मी सांगतेच तुम्हाला की तुम्हाला नेमकं जायचं आहे कुठे म्हणजे ठीक आहे त तसंही आमचं तिथे माणसं असतातच तुम्हाला गाईड करण्यासाठी पण तरीही मी तुम्हाला एक ओवरऑल माहिती सांगते की जिथे तिथं गोव्याचा बीच आहेत म्हणजे ते खूप छान बीच वगैरे आहेत तिथले वेगवेगळे स्पॉट आहेत तिथे तुम्हाला आम्ही मेनशन करूच हो आहेत ना आमच्याकडे ऑफर्स चालू आहेत सध्या तर तुम्ही मला ऑफरनुसार मग पाचशे रुपये आहेत हजार रुपये आहेत म्हणजे क्वालिटीनुसार आहेत तर मग तुम्हाला कशा पद्धतीचं हवं आहे ते तुम्ही सांगा आम्हाला इन्फॉम करा हो ठीक आहे चालेल करा की कॅब वगैरे तिथे असतातच तुम्हाला आधीच बुक कराव्या लागतील कारण बुकिंगशिवाय ते येणार नाहीत ना म्हणजे तुम्हाला आधी लवकर बुकिंग करावी लागेल मग तुम्हाला लगेच कॅब वगैरे येतील आणि तुम्ही ज तुम्हाला जर अशी स्वतःची गाडी जर पाहिजे असेल तर आमच्या ट्रॅव्हल्स थ्रू तुम्हाला एक फिरण्यासाठी गाडीही मिळाली भेट भेटेल म्हणजे हो हो ठीक आहे वन डेचा थाउजंड रुपये रेंट पडेल वन डे मग तुम्ही आता हो खूप आहेत ना वेगवेगळी मॉल्स आहेत दुकानं आहेत मग तुम्हाला तुम्ही जर आमची ट्रॅवल्स बुक केली म्हणजे गाडी जर आमची कॅब बुक केली तर तुम्हाला मग ते स्वतः सगळ्या बीच ठिकाणांवरती पोचवतील मॉल्स वगैरे सगळं तुम्हाला दाखवतील त्यांना सगळं माहिती आहे मग तुम्ही जिथं बोलला जाल तिथे ते तुम्हाला नेऊन सोडतील हो हो हो तुम्हाला ऑनलाईन पहिलं सर्व पेमेंट करावं लागेल त्यानंतर मग तुमची पुढची सोय केली जाईल हो ठीक आहे आणि तुम्हाला जर कॅब बुक करायची केली असेल तर तुम्ही आमच्या पुन्हा कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला जर काही अडचण आली तर हो ठीक आहे तुम्ही आम्हाला कॉल केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद